घराची राखण करण्यासाठी आपण कायम लॉकचा वापर करतो त्याला आपण कुलूप म्हणतो कुलूप हे घराची राखण करते पण बाहेरचा जे बाहेरचं जो परिसर असतो त्याची राखण करण्यासाठी किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आपण सी सी टी वीचा वापर करतो किंवा कॅमेऱ्याचा वापर करतो हा ती सी सी टी व्ही हे खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते सी सी टी व्हीमुळे किंवा कॅमेऱ्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थितपणे देखरेख ठेवता येते त्यामुळे आपली कॉस्ट देखील बचत होते आपल्याला ते कमी खर्चात एकदम व्यवस्थितपणे आपल्याला आपल्या घराची शिक्युरिटी राखता येते आमच्या घरापाशी एक कॅमेरा बसवलेला होता त्याच्यातून असे मला जाणवले की कोणताही व्यक्ती किंवा कोणतंही जनावर वगैरे त्यातून जात असेल तर ते आपण कोणत्याही वेळी बघू शकतो आणि आपण असं म्हणू शकतो की की त्याच्यात आपण रेकॉर्डिंग होत असतं कॅमेऱ्यात त्यामुळे आपण ते केव्हाही बघू शकतो आपल्याला एखाद्या वेळेचं जर व्हिडिओ बघायचा असेल की त्यावेळेस ॲक्च्युली काय झालं होतं तर ते आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून एकदम व्यवस्थितपणे आपण बघू शकतो एक्झॅक्ट त्यावेळेला आपल्याला आपल्या त्या घराच्या ठिकाणी काय झालं होतं त्यामुळे कॅमेराचा वापर केल्याने आपल्याला एकदम व्यवस्थितपणे घराची देखरेख ठेवता येते आमच्या घराच्यापाशी एक कॅमेरा बसवला त्याच्यामध्ये आम्हाला एक व्हिडिओ दिसला की एक माणूस तिथून जात असताना त्याचे लक्ष सारखे आमच्या घराकडे होते तो अनोळखी व्यक्ती असल्याने मला तो विडिओमध्ये दिसला त्यामुळे आम्ही त्याला